हॅलो

आपण कोण हां बोला

ओके साधारण किती जण आहे तुमची आणि एज ग्रुप काय आहे ओके ओके आणि वेळ कधीची आहे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी ओके म्हणजे मग जेवणाचं म्हणजे ब्रंच टाईप पाहिजे का फुल जेवण पाहिजे तुम ब्रंच ओके ओके मग तुम्हाला इडली सांबार पावभाजी ह्याच्यापैकी काय चालू शकेल डोसा दावणगिरी डोसा अजून तुम्हाला काही सुचलं असेल तर तुम्ही सांगू शकता असं काही नाही

हां पिझ्झा वगैरे देऊ शकते पिझ्झा बर्गर देऊ शकते कोल्ड कॉफी देऊ शकते साधारण तुमची मुलं किती आहेत म्हणजे कॉलेजची शंभर एक आहेत मग मग पिझ्झा

नाही पर प्लेट देणार पर प्लेट देणार हां पर प्लेट देणार साधारण तुम्ही नॉर्मल पावभाजी घेतली तर पन्नास रुपये आणि चीज पावभाजी घेतलीत तर साठ रुपये इडली सांबार पण तर तसंच आहे दोन इडली सांबार चटणी चाळीस रुपयाला मिळेल

मग दोन इडली चटणी नाही हां फुल साईजची इडली असेल फुल साईजची इडली असेल पण मला तेच वाटत आहे की पावभाजी इडली सांबार असं योग्य होईल पिझ्झापेक्षा कारण तुमची क्वांटिटी जास्त आहे शंभर लोकांची एवढ्या लोकांना तेवढं ते कन्विनियंट होणार नाही पिझ्झा वगैरे देणं स्वीटमध्ये काही देऊ शकते म्हणजे मुगाचा हलवा देऊ शकते शिरा देऊ शकते गाजराचा हलवा देऊ शकते ओल्या नारळाच्या करंज्या तो तुम्हाला किलोवरच घ्यावा लागेल हां तो साधारण साडेतीनशे रुपये किलो बसेल तरी एका किलोमध्ये साधारण आता मीडियम साईजचा एक बाउल घेतला तर साधारण एक दहा ते बारा जण होतील ओके चाळीस म्हणाले होते दोन इडल्या सांबार आणि चटणी इडली सांबार आणि गाजराचा हलवा ओके आणि तुमचं फंक्शन कुठे आहे म्हणजे कॉलेजमध्ये तुमचा हॉल असणार आहे का तुम्ही कुठे म्हणजे हॉल बुक केला आहे

ओके आणि किती तारखेला तुम्हा तुमचं हे आहे किती तारखेला आहे म्हणजे मला प्रिप्रेशन करायला एक डिसेंबरला आहे ओके मग आणि किती वाजता साधारण अकरा साडे अकरा का हो हो मी तिथं डिलेवरी देऊ शकते आणि तुम्हाला जर सर्विस पाहिजे असेल तर मी तुम्हाला सर्विस सुद्धा देऊ शकते मग त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतील ओके हो चालेल चालेल हो ठीक आहे थँक्यू हां बाय